हा मॅडम मॅम हे माझं आम्ही नागपूरहून बोलतो आहे मॅडम मी माझं ग्रॅजुएशन झालेलं आहे आणि मला पर्सेंटे पण चांगले आहेत आणि मी बरेचसे मी जॉब इंटरव्ह्यू पण दिले आहेत आणि नोकरीसाठी गवर्मेंट जॉबसाठी पण एक्झाम वगैरे दिली आहे पण मला अजून काही यश भेटत नाही मी कुठे पास होऊन तर काही माझ्याबद्दल सांगा थोडंसं काय काय कुठे अडचण जाते म ठीक आहे अ द दहा दहा दहा जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी नागपूर आणि वेळ आहे सकाळी दहा पाच

ठीक आहे मॅडम तर त्याचा काय उ उपाय काय आहे आणि त्याच्या खर्च वगैरे काय लागणार आहे ठीक आहे

ठीक आहे

ठीक आहे हो हो ठीक मी तुम्हाला फोन करून सांगतो म ठीक